योगेश्वर महाराज बोलत आहेत का सर मी ते थोडंसं विचारण्यासाठी सर मी म्हणजे कॉन्टॅक केला होता य ॲड पाहिली सर तुमची हा सर स्वाती मालपानी डेट ऑफ बर्थ सर सेकेंड ऑक्टोब नाईन्टीन नाईन्टी फाय जन्म ठिकाण बुलढाणा आहे सर आणि जन्म वेळ सिक्स थर्टी पी एम आईचं नाव का रानी हो सर मला ॲक्च्युली मी म्हणजे माझं एजुकेशन एम एस सी बीएड असून सर मी खूप जागी ट्राय केलं आहे म्हणजे माझे इंटरव्यू पण चांगले जातात कॉलिफिकेशन पण आहे वर्क एक्सपिरियन पण आहे आणि सर इंटरव्यू चांगले जाऊन समोरचे कमिटी मेंबर्स म्हणतात पण की आम्ही विचार करू आम्ही तुम्हाला कॉल करू बट सर त्यांचा कॉलही येत नाही आहे आणि मला ती अपॉर्च्युनिटी मिळतच नाही आहे जॉबसाठी हां हो सर विश्वास आहे म्हणून मग मी ते ॲस्ट्रॉलॉजरचं ते म्हणजे शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातूनच तुमचं तुम्हाला कॉन्टॅक्ट केला सर ओके सर ओके सर ओके सर चालेल ठीक आहे सर मी पूर्ण म्हणजे जसं तुम्ही सांगितलं तसं पूर्ण करेल त्याचबरोबर जर माझ्या म्हणजे एज्युकेशनल याच्यामध्ये काही कमी असतील तर त्याही म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करेल की कुठं प्रॉब्लेम येतो आहे हो सर

ओके सर चालेल ओके थँक्यू सो मच सर थँक्यू